हॅलो सर आपली ऑटो आहे का अच्छा ती उद्या मॉर्निंगला ॲवेलेबल असेल का ठाण्याला जायचं होतं मला ठाण्याला वागळेला जायचं आहे पण त्याच्यामध्ये ना मला दोन ठिकाणी थांबायचं आहे पहिला स्टॉप तर कल्याण असेल कल्याणला एक माझा मित्र येतो आहे त्याची ट्रेन येते कसाऱ्यावरून तर तिकडं आपल्याला थोडा वेळ जाईल तिकडं थांबायचं आहे हां मग तिथून थांबल्यानंतर आपल्याला भिवंडीला जायचं आहे भिवंडीवरून मग एक पार्सल रिसिव करून मग आपल्याला ठाण्याला जायचं आहे तर तुम्ही ॲवलेबल असाल ना सकाळी सात वाजता आं कसं आहे ना ती जी कसाऱ्यावरून गाडी येते ना ती येते ठा ती सात सव्वा सात वाजता ठाण्याला कल्याणला येते आणि मग कसे ट्रेन आहे ना ट्रेन पुढे मागे होते म्हणून सातचा टाईम दिला सव्वा सातचा टाईम आहे कधी लवकर पण येते कधी लेट पण येते ती हां चालेल ना चार्जेसचा प्रॉब्लम नाही चार्जेस मी पे करेन तुम्हाला हो चालेल ना टाईम जाईल तर मी तुम्हाला हे विचारत होतो की तुमची ओलाची बुकिंग हां तुमची ओलाची बुकिंग आहे का तुमची नॉर्मलची बुकिंग आहे मग ठीक आहे ना तुमचा फायदा पण होऊन जाईल मग आपण नॉर्मलच बुकिंग करू तर मी इथं रहायला उल्हासनगरला आहे तर तुम्ही राहायला कुठे आहे अच्छा वेस्टला आहे तर तुम्ही एक ॲड्रेस नोट करा तुम्हाला मॉर्निंगला तिकडे यायचं आहे हां चालेल लिहा विक्रमशिला कॉलनी हां हां विक्रमशिला कॉलनी बिहाईंड तक्षशिला स्कूल नियर बुद्धविहार कुर्ला कॅम्प नाही कुर्ला कॅम्प येतो कुर्ला कॅम्प एरिया येतो तो उल्हासनगर ईस्ट उल्हासनगर ईस्ट फोर टू वन जिरो जिरो फोर फोर टू वन जिरो जिरो फोर हां मॉर्निंगला तुम्ही माझ्याकडे साडे सहा वाजता या म्हणजे शोधायला पण सात वाजता सात वाजता आपण कल्याणपर्यंत पोचू मग तिथून आपण हां मग तिथून भिवंडीला जाऊ भिवंडी हां अंजूर फाटा म्हणून जागा आहे भिवंडीला अच्छा मला एक विचारायचं आहे कारण की मॉर्निंगला ना खूप पुलीसवाले असतात तर आपले गा गाडीचे पेपर्स वगैरे क्लिअर आहे ना तर बेमतलबची फाईन लागेल ॲक्चुली पुलीसवाले पकडतात चालेल ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे उद्या मॉर्निंगला या आणि ठाण्याला मी तुम्हाला ऑन द वे ॲड्रेस सांगून देईल आपल्याला वागळे इस्टेटला जायचं आहे ठीक आहे ठीक आहे थँक यू